विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि महाविद्यालयासाठी पुणे या शहरात जायला आवडते असे म्हटलेही जाते की पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे जी मुले पुणे कि किंवा इतर कुठच्याही उच्च शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात ती त्यांचे पसंतीचे क्षेत्र स्वतः निवडतात आणि ते फार तर पाहण्यास आले आहे की ते विज्ञान हा विषय फार निवडतात कारण विज्ञान शिकल्यानंतर त्यांना पुढे आयुष्यात बऱ्याचशा गोष्टींमध्ये ॲडमिशन्स मिळून जातात चांगले स्कोअर केल्यानंतर मार्क्स